कुटुंबासोबत सहलीला जाण्याचे खूप फायदे असतात वर्षातून एखादी तरी सहल कुटुंबसमवेेत ही झाली पाहिजे त्या सहलीमध्ये शक्यतो आम्ही एखाचं धार्मिक स्थळ किंवा पिकनिकचं स्थळ असं निवडतो आम्ही भेट दिलेली ठिकाणे त्याच्यामध्ये आमचं कुलदैवत कुलस्वामीनी श्री जगदंबा माता माहूर जिल्हा नांदेड तसेच तिरूपती तिरुपती जे के आंध्र प्रदेश मध्ये येते शेगाव शेगाव गजानन महाराजाचे प्रकटस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सहलीला गेलेलो आहेत तसेच कौटुंबिक सहलमध्ये हे दूरदूरच्या ठिकाणे असून शहरामध्ये महादेवाचं काळेश्वर मंदिर विष्णुपुरी जलाशयाजवळ जे आहे या ठिकाणी एखादा दिवस जाण्यासारखा व जो वेळ आहे तो वेळ आपण तिथं कुटुंबासमवेत देऊ शकतो तसेच साईबाबा मंदिर गजानन महाराज मंदिर हे पण असे शहरातील छोट्या छोट्या ठिकाण आहेत माझ्या घरापासून पंधरा ते सतरा किलोमीटरवर मरोळकचे महादेवाचे मंदिर असून ते पण एक नयनरम्य असंच ठिकाण आहे यामुळे अशा सहली जर केल्या तर यामुळे आपणही स्वत बऱ्यापैकी फ्रेश होतोत तसेच कुटुंबातील सर्व व्यक्ती हे प्रसन्न राहतात आणि एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारची बॉँंडिंग ही वाढत जाते तसेच मुलांनाही काहीतरी वेगळे अशे ठिकाण फिरायला खेळायला अनुभवायला आणि पहायला मिळते